मला परिचित असलेला छोटा व्यवसाय मला तर जास्त करून चहाच आवडतो आणि आमच्या महाराष्ट्रात चहा हा जास्त चालतो म्हणजे उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा असो चहा हा सगळ्यांनाच आवडतो सकाळ संध्याकाळ लोक चहा पितातच इकडे ऊन असो थंडी असो सगळ्यांना चहा आवडतो चहासोबत आपल्याला खायला लागतं तर दाबेली सेंटर आहे वडापाव सेंटर आहे किंवा इडली डोसा आहे त्यानंतर आपण पाणीपुरीचं सुद्धा टाकूच शकतो आपण भेळ सेंटर टाकू शकतो आणि हे सगळं तर ठीक आहे पण चहाचा व्यवसाय हा असा आहे की कमी भांडवलामध्ये जास्त नफा आपण घेऊ शकतो कारण चहाचं असं आहे चहाला जास्त काही खर्च लागत नाही त्यामुळे आणि जास्त गॅस वगैरे पण आपण हातावरची चहासुद्धा देऊ शकतो जेव्हा पहिले सिलेंडर नव्ह तर लोक हातावरची चहाच बनवत होते